हो मला धार्मिक गाणं आवडते ते म्हणजे वंदनीय राष्ट्रीय संत तुकडोजी महाराजांचं हर देश मे तू हर भेश मे तू तेरे नाम अनेक तू एकही है त म्हणजे त्या गाण्याचा अर्थ असा आहे की देव हा वाटला गेलेला नसून हर प्रत्येक देशात हा एकच देव आहे आणि हर प्रत्येक वेश वेशभूषेमध्ये सुद्धा हा एकच देव आहे हर देश मे तू हर भेश मे तू तेरे नाम अनेक त्याचे फक्त देवाचे नावच वेगळीवेगळी दिलेली आहेत पण देव म्हटलं म्हणजे देव म्हटलं की देव सर्वांचा एकच आहे जसं अल्लाह रहीम राम कृष्ण हे जे देवाचे देवाचे प्रकार माणसाने पाडलेले आहे ना हे सगळे प्रकार म्हणजे हे एकच आहे म्हणूनच म्हटलेलं आहे की हर देश मे तू हर भेश मे तू तेरे नाम अनेक तू एकही है पण ते देवाचे जरी आपण नाव वेगळेवेगळे ठेवले आहे तरी पण सर्वांचा देव हा एकच आहे कारण एकच देव हा सर्वाना जगवतो सर्वाना सर्वांचं संरक्षण करतो म्हणून तो प्रत्येक माणसात प्रत्येक धर्मात प्रत्येक याच्यात प्रत्येक याच्यात फक्त एकच देव आहे म्हणूनच मला ते गाणं आवडते हर देश मे तू हर भेश मे तू